मी आत्ता उन्हाळा चालू व्हायच्या पहिले कूलर घेतला होता दुकानदाराने घेता वेळेस खूप सांगितले की याची क्वालिटी चांगली आहे याची हवा चांगली येतं याचा टबची क्वालिटी चांगली आहे की पाणी खूप जास्त वेळ राहातं हवा थंडगार लागतं लाईटचं बिल पण कमी येतं पन तसं काहीे न घडता लाईटचं खूप बिल वाढायला लागलं आणि कूलरचा आवाजपण खडंग खडंग यायला लागलं थंडगार काहीेच करत नव्हतं पाणी दिवसातून पाचसात वेळा पाणी टाकायचं टबपण लीकेज होता तर त्यामुळे काय कूलर घेऊन एवढा कंटाळा आला एवढा पस्तावा आला की क कूलर नस्ता ते बरं झालं असतं बुवा की रात्रभर खडंग खडंग आवाज झोप नव्हती होत होती तर त्यामुळे त्या दुकानादारानी जसं सांगितलं की कूलर खूप चांगल्या कंपनीचा चांगल्या क्वालिटीचा आहे तर त्याच्याबद्दल काहीच नाही निघालं उलट त्या कूलर घेतल्यामुळे त्रासदायकपणा वाढला आणि झोप नव्हती होत त्यामुळे आणि रिप्लेस करायला गेलं तर रिप्लेस पण करू देत नव्हता तो आपल्या हेची म्हणजे त्या कूलरची क्वालिटीच खूप बोगस आणि खराब होती त्यामुळे तो कूलरचा खूप चांगलाच मला अनुभव आलेला आहे